हां हॅलो कोण हो बोलतो आहे काय कुठे आहे काय होईल की गेटटुगेदर घ्या तर काय ब आपलीच बॅच आहे ना सगळी लास्ट इयरची आहे बरं बरं सर बा कुठं कुठं भेटायचं ठरवा मग काय हो माहिती आहे माहिती आहे आहे आहे आहेत माझ्याकडं मी पुण्यातच आहे माझ्याकडं मंदारचा फोन आहे विद्याधरचा आहे तो महेसचा प्रल्लादचा आहे तो विकासचा आहे त्याच्यानंतर आहे जवळजवळ बहुतेक सगळे करूया करूया की हो हो चालेल चालेल कुठं कुठं जमायचं बघा म्हणजे ते चालेल वैशालीवरती चालेल म्हणजे चालेल वैशालीवर आणि तो ओळखीचा आहे आपला त्याला सांगतो हो चालेल चालेल चालेल कधी ठरवायचं बघा मध्ये एक एक आठ पंधरा दिवसाची गॅप ठेवा इकडे एकदम सगळे जमायचे आहेत त्यांचे कोण गावाला गेलं आहे कोण गेलं आहे हां मग महिन्यात पुढच्या महिन्यात हां हां हां हां हां हां चालेल चालेल चालेल चालेल चालेल हो चालेल तरी चालेल

हां तुझ्याकडचे फक्त द नावं आणि नंबर फोन नंबर सगळ्यांचे तेवढे घे मी माझ्याकडचे जे आहेत ते सगळे मी का हे करून ठेवतो अपडेट करून ठेवतो नावं आणि फोन नंबर मी त्यांना बोलवायचं कसं आहे त्या प्रमाणात चालेल आता येता रविवारी येत्या रविवारी येत्या रविवारी हो हो चालेल चालेल की त्याच्याशी त्याच्याशी बोलून घेता येईल हो चालेल हो हो हो त्याला भेट भेटून बोलून घेईन घेऊया सगळं ठरवू या त्याच्यापासून हा हाहा हो हो चालेल चालेल चालेल ठीक आहे फायनल मग ठीक आहे भेटूया चालेल ह्या हो पुन्हा रविवारी फोन हां रविवारी फोन फोन होईल का आपला सकाळी किती वाजता यायचं पुण्याला भेटायला चालेल की हां तरी करून घेऊ मग ओ यस यस यस गुड गुड छान छान ओके ओके रस्त रस्